हां मॅनम ए यस पी यम आयुर्वेद कॉलेज इन हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट बुलढाणा येथे कॉल लागलेला आहे का हां मॅनम मला तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची होती तर मग मला त्याच्याविषयी थोडीशी माहिती पाहिजे होती तुमच्याकडून मला नर्सिंगला ॲडमिशन घ्यायची आहे मॅनम

पस्तीस हजार का म्हणजे मग मला त्याच्यामध्ये कशी भरावी लागेल फी एकदम भरावी लागेल की थोडं थोडं पेमेंट करून भरता येईल मला हां हां हां बरं ठीक आहे मॅनम मग येण्याजाण्याचं कसं आहे की तिथं आमची राहण्याची व्यवस्था आहे कारण मी खूप लांब राहते ना आपल्या कॉलेजपासून त्याच्यामुळं नाही आपडाऊन तर होऊ नाही शकत ना मॅणम कारण की मी खूप लांब राहते आणि म्हणजे ते आपडाऊनचं मला परवडणार नाही ना त्याच्यामुळे मला असं वाटलं की जसं होस्टेलमध्ये माझा जर नंबर लागला तर बरं होईल नाही बाहेर बाहेरगावची आहे मॅडम मी बाहेरगावची आहे हो ठीक आहे मॅनम मी नक्की येऊन भेटेन थॅंक्यू मॅनम तुम्ही मला माहिती दिल्याबद्दल हो माझं नाव आम्रपाली विनोद गवई हो ठीक आहे मॅनम थॅंक्यू मॅनम